आमच्या कुटुंबात म्हणजे आमच्या पूर्ण परिवारामध्ये सगळेच जास्त तर सगळे नॉनव्हेजेस आहेत अगदी सुद्धा मी सुद्धा ही नॉनव्हेज जास्त खाते कारण आम्हाला सर्वांना नॉनव्हेज खाणे हे फार जास्त आवडतं आणि पोषक केलं की एखादी वेळेस जर डाएट जर कोणाची असेल किवा कोणाला असं जास्त म्हणजे हेल्दी खाण्याची इच्छा असेल तर जास्त आम्ही त्यांना दाल्स म्हणजे अशी पल्सेसमध्ये दिलेली गोष्ट जास्त खायला देतो आणि दाळ हो अंडा हो चिकन असू मीट असू म्हणजे मटण असो किंवा मच्छी असो या सगळ्या गोष्टी आम्ही जास्त खायला देतो आणि आमच्या घरी घरीसुद्धा म्हणजे दोन दिवस सोडून किंवा हफ्त्यातून एखाद म्हणजे दोन तीन वेळा तरी आमच्याकडे नॉनव्हेज बनतंच बनतं पाहिजेल तर म अंडा असो किंवा चिकन असो या दोन गोष्टीचे नेहमीच बनतात आणि बाकी केलेला काही म्हणजे जे रिकामं म्हणजे बाकीचे दिवस आहे त्यामध्ये मग डाळ बनते किंवा छोले बनतात राजमा बनतात तर म्हणून आमच्या घरी हे प्रोटीन्स म्हणजे पोषक पदार्थ हे अतिशय रोजच बनतात असं काही हरकत नाही आहे आणि म्हणजे हे असे पदार्थ आहे ना ते तुमच्या शरीराला नेहमी एनर्जेटिक बनवते तुमच्या शरीराला संगं चांगलं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगलं राहतो पण ते तुमच्यावर डिपेंड असते कारण प्रत्येकाची डायजेस्टिव्ह सिस्टिम सेम नसते कोणाची लवकर डायजेस्ट होते तर कुणाची उशिरा म्हणून ते जेवणाचे जे पदार्थ आहे ते तुमच्या शरीरावर आणि तुमच्या जेवणाच्या म्हणजे प्रकारावर डिपेंड असते की तुम्ही जास्त मसाला टाकून बनवतात की चांगलं फक्त उकळलेल्या बनवून खात आहेत की फक्त बॉइल म्हणजे सिम्पल साधं खात आहे तुम्ही ही प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीरावर तुमच्या डायजेस्टीव्ह सिस्टीमवर आणि तुमच्या बनवल्या बनवण्याचे पद् म्हणजे बघा पदार्थ तुम्ही जशी बनवतात त्यावरती म्हणजे डिपेंड असतो